वर्क फ्रॉम होम होतं तेव्हा मग वर्क फ्रॉम होम म्हटल्यानंतर जे काही कॉर्पोरेट सेक्टर बँकिंग सेक्टरमधल्या ज्या काही मोठ्या मोठ्या मिटींग्ज व्हायच्या आणि आपण फॅमिली मेंबर्सला भेटू तर शकत नव्हतो दूर दूर जाऊन गावाला जाऊन तर काय करायचं आपण फॅमिली फॅमिली रिलेटीव्ह्ज लोक वगैरा झाले मिटींग्ज झालं या सगळ्या गोष्टींना व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या द्वारे आपण एकमेकांशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होतो व्हिडिओ कॉन्फरंसिंगचा अनुभव मला खूप मस्त आहे की क खूप मजा येते आम्ही वेगवेगळे ॲप्सपण यूज केले आहेत त्याच्यानंतर व्हाॅट्सअप व्हिडीओ कॉलिंगनेपण आपण व्हिडीओ कॉल करू शकतो काही पर्टिक्युलर ॲप्सपण येतात त्याच्यासाठी तेपण आपण वापरू शकतो जसं स्पोटीफाय वगैरे झालं तर पण कधी कधी नेटवर्क इश्यूचा खूप जास्त प्रॉब्लेम असल्यामुळे ना काय होतं जर अहर्जंट मिटींग असती आणि आपल्याला काही प्रेजेंटेशन करायचं असलं ना तर नेमकं त्याच वेळेस नेटवर्क चालला जाते आणि तर ते खूप वाईट गोष्ट आहे आणि माहिती का ते जे व्हिडीओ ॲप्स असतात ना ते इतके डेवलप पण नाही नाही राहत कधी कधी तर की ते असं ब्लर ब्लर आपली इमेज दिसतं आपला आवाज पण त्या मिटग मिटींगमध्ये क्लिअर जात नाही आपण काय बोललोय समोरच्याला ऐकतसुद्धा नाही तर कधी कधी मला असासुद्धा अनुभव आला आहे त्यामुळे मग मी ते अनइंस्टॉल करून दुसरं ॲप वापरायचा प्रयत्न केला आणि मेन म्हणजे रेटिंग्ज बघून ॲप डाऊनलोड केलं तर फार चांगली गोष्ट जी प्रायव्हसी पॉलिसी सगळ्या गोष्टी बघून घ्यायच्या मस्त असा अनुभव पण होता आणि कधी कधी आता प्रॉब्लेम्स होतात तर तो पण अनुभव आला